पशुपालांना खाण्यासाठी किंवा काही खन धान्य किंवा खूप सारं खाद्यपदार्थ चांगल्या तऱ्हेने दिलं तर चांगलं पोषण मिनते आणि शेतामध्ये सेंद्रिय सेंद्रिय पिके किंवा सेंद्रिय खत उत्पादने अनेक प्रकारचे ज्वारी गहू बाजरी अशा खास योजना चांगल्या तऱ्हेने चांगल्या तऱ्हे चांगल्या तऱ्हेने येती आणि योजना ही सरकारी असते काही लोन वगरे असल्यास काई शिफारस असल्या तर आपण लोन घेऊ शकतो बँकेकडून आणि चांगलं उत्पादन वगैरे चांगल्या तऱ्हेने करू शकतो जेणेकरून आप आपला फायदा होतो आणि वशुपलन पशुपालनाची लोकसं संख्या वाढते अनेक कामे सुरळीतपणे चालतात त्यामुळे अनेक योजना उपलब्ध आहे